बुलढाणा जिल्ह्यामध्ये हवानन हवामान दृष्ट तर नाही पण इथे पर्यटकांना साठी नवरात्राचा हा एक सण आहे के जे नऊ दिवस नऊ दिवसासाठी जे गोष्ट आहे जे सण म्हणजे जे जत्राटाईप इथे सण साजरा केला जातो आणि आ काही आषाढी किंवा एकादशी जसं देवीचे सण असतात ते माँ जगदंबाचं एक मंदिर आहे त्या ठिकाणी ते जत्रा केल्या जाते त्यासाठी कोणतेही म्हणजे कोणीही कोणतेही व्यक्ती आणि पावसाळ्यामधे तर जवळपास इथं एक ऋषी रानवे हे त्याला ऋषीकुंड मानतात त्या ऋषीकुंडा ठिकाणी एक धबधबा आहे त्या ठिकाणी एक जाण्याचे एक ठिकाण आहे